नमस्कार गावडे साहेब तुम्हाला माहितीच आहे मी एक शेतकरी आणि आत्ता आपल्याकडे अवकाळी पावसामुळे तीव्र जे हवामान म्हणजे जे आहे त्याच्यामुळे विकांचं भरपूर नुकसान झालं आहे आणि माझी एक पॉलिसी काढलेली होती माझं टोटल शे शेती जी आहे ती साधारण पाच एकर आहे तर पाच एकर शेतीला आणि माझं मी पीक घेतो आहे आता सध्या उसाचं तर आता पावसामुळे जे नुकसान झालं आहे तर त्याच्यासाठी मी जी पॉलिसी काढली आहे तर त्याच्यात काय काय कवर झालं आहे वगैरे त्याची माहिती घ्यायची होती कारण मला तेवढं म्हणजे आता ते जो काय नुकसान झालं आहे त्याची भरपाई होईल का मी जी पॉलिसी काढली त्यानुसार ते मला बघायचं होतं आणि त्या संदर्भात कोणकोणती कागदपत्रं लागतील जसं की सातबाराचा उतरा किंवा रेशन कार्ड वगैरे असे कुठचे कागदपत्रं लागणार आधार कार्ड वगैरे किंवा अन्य कुठची कागदपत्रं जे लागणार असतील तर ते तुम्ही सांगू शकता का आणि माझं जो पॉलिसी जी आहे ती दर महिन्याला साधारण मी दोन हजार रुपये भरतो आहे आणि वेळच्या वेळी माझी ही पॉलिसी चालू आहे साधारण ही पॉलिसी काढून मला तीन चार वर्षं झाली आहेत आणि माझे रेग्युलर हप्ते जे आहेत ते चालू आहेत तर त्यामध्ये हे कवर होईल का आणि त्या ती जी पॉलिसी आहे त्यामध्ये काय काय कवर झालेलं आहे ते मला जाणून घ्यायचं आहे आणि ही जी नुकसान भरपाई आहे ती कधीपर्यंत मिळू शकेल आणि त्याच्यात किती रक्कम मिळेल म्हणजे साधारण मी आतापर्यंत माझे भरून झालेत वर्षाला साठ हजार रुपये भरून झालेत तर साधारण मला किती कवर मिळेल आणि किंवा अन्य काही त्याच्या बाबतीत काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल का हे सर्व तुम्ही सांगू शकता का ते जर सांगितलं तर बरं पडेल म्हणजे लवकरात लवकर माझा जो क्लेम होईल आणि मला नुकसान भरपाई मिळेल आणि कुठच्या अफिशिअल क म्हणजे कार्यालयात वगैरे सरकारी कार्यालयात जावं लागेल किंवा या संदर्भातसुद्धा माहिती सांगितली तर बरं बरं पडेल